हां कोण बोलतं आहे हां तर मी ज्योती बोलते आहे हो काय किती दिवसाच्यानंतर कॉल केला आहे माहीत आहे हां काय झालं रे

हो हा ना अरे हा ना हो आमच्या पण गावी खूप नुकसान झालं माहीत आम बरं आहे काय बरं आता आमच्या गावी पण खूप पाऊस पडलेला माहीत आहे खूप नुकसान झालं शेतीमध्ये आमचे सगळेच घरचे परेशान आहेत माहीत आहे

हो ना आमच्या इकडे पण असंच झालेलं माहीत आहे खूपच पाऊस पडलेला आमच्या इकडे पण सोयाबीन लावलेली तूर लावलेली सगळं ते हे झालेलं माहीत आहे हो तुमच्याकडे काय लावलेलं आहे होय आता बघ असं ऊन पडलं आहे ना खूपच उन्हामध्ये म्हणजे जमीन सगळी फाटायला लागली सगळं पीक आता जे लावतात ना ते पण सगळं खराब व्हायला लागलेलं माहीत आहे जमीन पाणी आणि पाण्याचं दुष्काळ होतो आहे ना गावी पाण्याचा पण प्रॉब्लेम खूप होतो आहे हो ना खूपच मोठे प्रॉब्लेम्स चालू आहे आता नाही ना गं नाही ना काहीच नाही होत आहे ना गर्मीने सगळं आता उन्हानं सगळं खराब वगैरे व्हायला लागलं आणि सगळं वाळून जाते माहीत आहे विहिरीमध्ये पाणीसुद्धा नाही आहे आमच्या खूपच हो खाली गेलेलं आहे सगळं टेन्शन टेन्शनमध्ये आहेत सर्व काही नाही अजून तर आम होना अजून काहीतरी केलं पाहिजे ना गव्हर्नमेंटनं पण लक्ष दिलं पाहिजे शेतीकडे हो ना ते पण नाही ब बघू आता काय होईल ते हो ठीक आहे ठीक आहे तुझे कसे आहेत सांग हां अरे असेच प्रॉब्लेम्स असतातच कॉल वगैरे करायचा इथून सांगायचं थोडं माहिती अरे इकडली तिकडली माहिती होती ना हा ना ते पण प्रॉब्लम हो बाय अच्छा अच्छा ठीक आहे मग बाकी आहे ना व्यवस्थित हो हो ठीक आहे ठीक आहे चालेल चालेल हां बाय